हॅलो हा आरोग्य समन्वयक बोलत आहे हां सर तुमचा मेळावा कधी चालू होतो आहे तुमच्या मेळाव्याला येण्यासाठी इच्छुक आहे हो पंचवीस तारखेला हो तो सर तुमचा मेळावा किती ते किती वेळ चालू राहणार आहे तुमचं पंक्शन सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ओके चालेल सर तुमचा ॲड्रेस काय आहे संगमनेर जाणता राजा मैदान हो हो ठीक आहे ठीक आहे आणि सर तिथे व्यवस्था कशी केलेली आहे हां हां हां

हो सर मी खूप इच्छुक आहे तुमच्या याच्यासाठी येण्यासाठी तुमच्याकडे जागा आरक्षित करा करता येतील का हा त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे मला फक्त आधार कार्ड हो हो येणार येणार आहे हो चा